भारतातील हवामान हे दमट आणि उष्ण प्रकारचं आहे प्रत्येक भागानुसार तेथील जे आहे हवामान हे बदलत असते काही जे प्रदेश आहे हिमाचल प्रदेशामधे तिकडच्या साईडला हवामान जे आहे अतिशय थंडगार आणि बर्फाच्छादित प्रदेश आहे त्याच्यामुळे तिकडचं हवामान हे खूप अतिशय थंड आहे परंतु काही भागात गेलं तर दक्षिण भागामधे हवामान अतिशय उष्ण प्रकारात आहे आणि तेथील वातावरण जे आहे दमट आहे आणि वेगवेगळ्या भागानुसार हवामान जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि आता येत्या परिस्थितीनुसार हवामान हे बदलत आहे कारण की पर्यावरणामधे बराच काही बदल झालेला आहे होत चाललेला आहे त्याच्यामुळे हवामानामध्येसुद्धा बदल होत चाललेला आहे पूर्वीच्या काळी आधी ऋतुनुसार पाऊस पडत होते तीन प्रकारे तापमान थंड गरम उष्ण अशाप्रकारे राहत होतं परंतु आता जे आहे पाऊस हा कधीही येतो मध्येच कोणत्याही वेळेला येतोय आणि कधीकधी तर पाऊस अजिबात येत नाही तर बदलत्या काळानुसार वातावरणावरती सुद्धा बराच परिणाम होत चाललेला आहे तर अशाप्रकारे भारतामधे हवामान जे आहे हा वेगवेगळ्या भागामधे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा दिसून येतो